हॅलो हां कोण बोलत आहे

हां हां हां अच्छा तुम्हाला कुठलं एज्युकेशन करायचं आहे म्हणजे काही ठरवलेलं आहे का मुलानी बघा तुम्ही यवतमाळलाच राहतात तर आपल्या यवतमाळमध्येच चांगले चांगले कॉलेजेस आहेत समजा बी ई करायचं असेल आपल्याला तर जगदंबा आहे जवारलाल दळडा आहे आणि आपल्या इथे गवरमेन पण झालेलं आहे एक इंजिनेअरिंग कॉलेज ठीक हां हे हा हे झालं इंजिनेअरिंगसाठी त्याच्यानंतर आपल्या इथे वादाफळे पण आहे याच्यासाठी बी एससी ॲग्रीसाठी बी एससी ॲग्री पण चांग चांगलं आहे आणि डी फार्म बी फार्मसाठी पण आपल्या तिकडे वाघापूर रोडला एक कॉलेज आहे आता सध्या तर बी ईला स्कोप आहे पण कसं आहे आता सर्व बी ईच करतात त्याच्यामुळे बी एससी ॲग्री वगैरे पण चांगलं आहे आणि बी फार्म डी फार्म हे पण चांगलं आहे हां हां हां आणि बी एससी आणि नार्मल बी एससी वगैरे करायचं असेल तर आपला अमोलकचंद वगैरे गवरमेंट आहेच हां ते पण चांगलं आहे गवरमेंट आहे तर समजा जर ओ बी सीमध्ये येत असेल हां हां समजा जर आपल्याला करायचं असेल तिथे बी ई तर तिथे आपला ओ बो सी जर असेल तर ए एक लाख रुपये आहे पण आपल्या पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप मिळते तर आपल्याला पन्नासच पडते तिथे आणि जर समजा तुम्ही जर दुस् जगदंबाची पण सेम आहे पन्नास पंचावनपर्यंतच आहे तितकीच आहे आणि जर समजा स्कॉलरशिप जर समजा भेटत असेल तर आपली काही कमी होऊ शकते फीस आणि कास्टनुसार असते ते तर ओ बी सी आहे ओ बी सीची ही फीज आहे पण बाकी कशा हां ओ बी सीमध्ये मग ठीक आहे तेच पडणार तुम्हाला पण हां तुम्हाला तेच पडणार ना हां तर बी ई केलं म्हणजे कम्प्युटरमध्ये वगैरे केलं तर आता खूप स्कोप आहे बी ईला कम्पुटरमध्ये हां चालेल हां